मी जर समजा कुठे फिरायला गेले तर त्या फिरायला गेलेल्या ठिकाणी मी कशी गेले तिथे मी किती दिवस राहिले तिथे काय काय पाहिलं याबद्दल लिहायला मला नक्कीच आवडेल तिकडची मी पूर्ण माहिती काढून आणेन तिकडे जर कोणी अशी ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांची मी नक्कीच मुलाखत घेईन आणि तीही मी माझ्या लिखाणात लिहून काढेन मला त्यांच्याबद्दल माहिती ते समुद्र समजा जर मी समुद्रकिनारी गेले तर त्या समुद्रकिनाऱ्याबद्दलची माहिती तिकडे कचरा निर्मूलन कसा करतात ह्याच्याबद्दलची माहिती ही सगळी काढून आणून मी नक्की माझ्या लेखात त्याचा समावेश करेन तो समावेश करून मी असा लेख लिहीन की ज्याप्रमाणे आजूबाजूला जी व्यक्ती आहेत त्याबद त्यांना समुद्राच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे जे कार्य आहे ते समजू शकेल मुलांना लहान मुलांना म्हणजेच त्यांना जर समुद्राच्या ठिकाणी गेला तर कसं वागायला पाहिजेत याच्याबद्दलसुद्धा त्याच्यामधून माहिती कळू शकेल